मला फॅशन करणं आवडते मी माझे कपडे घ्यायचे असले तर वर्धा इथे इथे एक डिमांड नावाचं मोठं एक शॉप आहे तिथून कपडे घेते गावामध्ये असं खेड्या भागामध्ये शॉर्टस्कर्ट क्रॉपटॉप नाही घालू देत पण आता मी जसं की रोज म्हणजे घरी डेली शॉर्ट पॅन्ट घालते असं मला कोणी काही म्हणत नाही घरी फक्त दादा थोडा चिल्लावते आणि घ्या म्हणते बा असं बाकी मुलींनी घातलं मोहल्यामध्ये तर त्यांच्याकडं बाया बघतात असं नाव बट ठेवतात की नाही की एवढंसं घातलं आहे ते दिसते पाय दिसते पोट दिसते असं बोलतात म्हणजे आधीच्या बायाचं कसं साडी घालत होत्या त्या त्यांचं पूर्ण शरीर असं झाकून राहत होतं आता तसं नाही आहे मुली शॉर्टस्कर्ट घालतात क्रॉपटॉप घालतात सिटीमध्ये हे सर्व चालून जाते पण खेड्याभागामध्ये नाही नाही चालत लोकं पाहाते लोकाचं पाहण्याचा तरीका बदलला आहे आता असे बाया माणसं सर्वजण चर्चा करते की नाही असे कपडे घातले आहे तसे कपडे घातले आहे फॅशन असं आहे की आधीच्या काळामध्ये ना आताच्या काळात म्हणजे खूप फरक आहे